हां अ धुमाळ सर आपल्याला तुम्ही घर बघून गेले परवा तेव्हा आपल्या ठरलं होतं ना काहीतरी तुम्ही विचार करून ठेवाल इंटीरियर कसं करायचं आहे किंवा खोल्यांमध्ये कसं काय चेंजेस करायचे हां हां हां आधी रीनेशन

हां हो हो चालेल ना करू शकता मला पहिल्या हे आहे की किचनमध्ये मला माझ्या मनासारखं हवं आहे तेवढं तुम्ही जे हां हो किचन एक्सटेंड करायचं आहे हां हो नाही हो हो आणि त्यातूनही माझं अजून दुसरं म महत्त्वाचा विषय आहे की मला ईशान्य कोपऱ्याला देवघर पण हवं आहे आणि सगळ्या इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मला अग्नेय दिशेला पाहिजे म्हणजे ह्या दृष्टीने तुम्ही प्लॅन करा म्हणजे कसं आहे की मला किचन म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणीच आहे म्हणजे आपली सिजेशन चांगली आहे ती फक्त मोठं केल्यानंतर सुद्धा माझं देवघर त्याच ठिकाणी आलं पाहिजे आणि ओटा आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेस एका ठिकाणी आले पाहिजे

चिमणी ह हो हो हो हो

हां आणि श्टोरू श्टोररूमचा स्टोरूम हो हो म कारण हा ओके हां ओके हां हां ठीक आहे ठीक हां तर स्टोरूमचे एक हा बेडरूमचं पण अटेस्ट अटेच बाथरूम करायचं आहे मला आणि तिथे कमोड असायला पाहिजे

हां हो ती हं आणि मला काही बात नको आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे साइज तेवढी चालणार आहे हां नाही आ आ हा बरोबर हो हो वॉशिंग मशीन

हो हो हो हो लाईटची सिस्टीम वगैरे छान मला फॉल सीलिंगमध्येच हवी आहे बरं का लेटीस हे पाहिजेच आहे मला म्हणजे हां

हां चालेल ना आता ते तुमच्या दृष्टीने बघा मी माझ्या रिक्वायरमेंट सांगितल्या आहेत मला रिक्वायरमेंट्स ह्या आहे हां हां हां ओके हां मग ते आपल्याला काही खूप डिस्टर्ब करून काही करायचं नाही आहे पण जे हवं आहे ते आता रिनवेशन करतो आपण क पहिलं घर नाही बांधत आहे आता आपल्याला थोडंसं हां आर सी सी आर सी सी करणार आहे ओके अ नाही ठीक आहे ना काही हरकत नाही फक्त

हो हां हां हो हो हो येस येस हो बरोबर मग वॉटर प्रूफिंग केलं तर मग आपल्या टेरेस गार्डन करता येईल ना मग तिथे ते टेरेस वॉटर प्रुफिंग चांगलं करून घ्या म्हणजे मला आणखी काय पूर्व दिशा असल्यामुळे उन्हाचा पण काही प्रॉब्ले नाही झाडे चांगली वाढतील हां हं बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हां चालेल चालेल काही हरकत नाही मग आता असं करा हो हो चालेल उद्या तुम्ही येऊन जा दुपारी तीन वाजता वगैरे आणि मग आपण बोलू बाकीचं सगळं हं ठीक आहे हां हां ठेवू हां